हो आमच्या यवतमाळमध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात केला जातो खूप मोठ्ठ्या प्रमाणात मनवल्या जातो त्यामध्ये ना गर नवरात्रामध्ये गरबा आता हा नऊही दिवस खेळल्या जातो त्यामसाठी मी वेगळे डान्स क्लासेस लावलेले होते गरबा खेळण्यासाठी प्रत्येक नऊही दिवस वेगवेगळी वेशभूषा केलेली होती आणि त्यावेळेस नऊ दिवस असं वाटत होतं की म्हणजे खूप वेगळा अनुभव आलेला आहे वेगवेगळी वेशभूषा करून ते नृत्य जे आम्हीनी केलेले होतं त्यामध्ये सगळं हरपून जात होतो आणि एक वेगळाच अनुभव एक वेगळंच फील येत होतं की रोजच्या ह्या जीवनाच्या रोजचं जे दैनंदिन जीवन आहे त्यामधूनच आपण बाहेर पडून बा एक एन्जॉय करत आहे जे आपण सोतासाठी करत आहे सोताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी की बा मग सोता एक हं हे करण्यासाठी सोताचं वेक वेक्तिमत्त्व सादर करण्यासाठी तसा तर मला डान्स करायला खूप आवडतं पण जो आम्ही गरबा केलेला होता तो खूपच त्या गरबा करताना मला एक खूप चांगला आणि खूप अनुभव मिळालेला आहे आणि नऊही दिवस आम्ही खूप वेळपर्यंत रात्रीला बारापर्यंत आम्ही गरबा खेळत असायचं आणि ते वेगवेगळे जी वेशभूषा जे करत होतो त्याच्यामुळे तर आम्हाला खूप वेगवेगळा म्हणजे समाजाचे किंवा सांस्कृतिक परंपरेचे ज्ञान आम्हाला मिळत होते आणि ह्यामुळे मलाही खूप वेगळा असा एक अनुभव आलेला आहे